माझ्या गावाचं नाव तासपूर आणि तासपूर गावामध्ये आमच्या मोस्टली पाणी पिण्यासाठी तर आम्ही तीन प्रकारांचा वापर करतो एक बोरवेल बोरवेलमध्येच ट्यूबवेलचा येतो प्रकार येतो विहीर आणि एक म्हणजे धरणाचं पाणी येत तर उंटेक धरण म्हणून जो अलीबागमधला एक मोठा धरण आहे त्याच्या पायथ्याशीच आम्ही राहतो आणि तिकडे पाण्यासाठी तर आमच्याकडं पाण्याची अशी काही टंचाई तर जाणवत नाहीच आम्हाला पण आम्ही शक्यतो तीन सोर्सचा वापर करतो पाण्यासाठी अन ट्यूबवेलचा सांगायचं झालं तर ट्यूबवेल ट्यूबवेल हा बोर बो बोरिंगचा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये काय केलं जातं तर जमिनीला जिथे पाण्याचा साठा आहे त्या ठिकाणी तिथे जमिनीला ड्रिल मारुन जिथे पाण्याचे झरे लागतात तिथपर्यंत ड्रिल पोचवून तिथे पाईपनी तो पाणी आपण बाहेर काढतो जमिनीतून बाहेर प काढतो आणि तो उपसण्यासाठी काढतो आपण त्याच्यामध्ये त्याला एक मागे दांडा असतो आणि पुढे एक नळ असतो त्याला हातपंप म्हणतो हातपंपाने त्याला पंप केल्यानंतर त्यातून आपण पाणी येतं आणि तो पाणी आमच्या गावामध्ये आम्ही तर पिण्यासाठी वापरतोच त्याच पद्धतीने आम्ही धुणंभांडीसाठीसुध्दा त्या पाण्याचा आम्ही वापर करतो आणि त्याचबरोबर सांगायचं झालं तर आमच्या गावामध्ये मोठ्ठी विहीर आहे आता गावामध्ये बऱ्याच जणां म्हणजे बहुतेकांकडे प्रत्येकाच्या शेतीसाठी तर विहिरी आहेतच पण त्याच्यामध्ये आमच्या गावाची एक जी म्हणजे आमच्या गावाची जी गावकीची विहीर आम्ही म्हणतो त्यांना खूप मोठी विहीर आहे त्या विहिरीचा आम्ही वापर तर करतोच सगळेजणं आमची पिण्याच्या पाण्यापासून ते गुरांना लागणाऱ्या पाण्यापासून ते कपडे धुणे कपडे धुण्यापासून आम्ही त्या विहिराचा वापर करत असतो आणि हां त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आमची पोहा गाव आमच्या गावातली शनिवार रविवारची सगळी गँग आमची जमली मित्रमंडळी जमली की मग आता उन आमची तर उन्हाळ्याची सुट्टी तर आमची त्या विहिरीतच जाते म्हणा तर मोठी विहीर आहे आमची गावामध्ये खूप तर त्याचा आम्ही पाण्याचा वापर तर आम्ही पोहोण्यामध्ये पाण्या पिण्यामध्ये कपडे धुण्यामध्ये त्या पाणीचा आम्ही वापर करतो